हॅलो मी आदित्य बोलतो आहे हा ड्रायवर दादा आपण आलं कुठे आला आहात आपण जिथे आम्ही आपल्याला लोकेशन टाकली आहे तिथं तर तुम्ही दिसत नाही आहे आता आम्ही जिथं ते लोकेशन टाकले की नाही तुम्हाला तुम्ही तिथं त्या आता आम्ही तिथं थांबलो आहे खरं तुम्ही तिथं अजिबात दिसत नाही आहे सो तुम्ही आता तुमच्या आजूबाजूला स बघून सांगा की तिथं म्हणजे लो काय काय दिसत आहे अच्छा म्हणजे किराणा मालाचं दुकान दिसत आहे का अच्छा आ राजू किराणा स्टोअर दिसत आहे का तिथे आजूबाजूला बघा राजू किराणा स्टोअर लिहिलं आहे का तुम्ही नक्की शंभर फुटीलाच आला आहे का मिरजेचे शंभर फुटीला आला आहे का सांगली शंभर फुटीला आला आहे कारण का दोन शंभर फुटी रोड आपल्या मिरजेत आहेत मिरज सांगलीमध्ये दोन आहेत शंभर फुटी रोड नक्की कुठली शंभर फुटीलात आपण आला आहात ह्याची जरा चौकशी करून घ्या आणि तिथे दादा प बॅकसाईडला आहे ना रिलायन्स पेटोल पंप पण आहे तिथं बरोबर तिथं आम्ही थांबलो आहोत रिलायन्स पेट्रोल पंपच्या जवळ हां दादा तुम्ही एक काम करा कार स्टार्ट करा आणि सरळ या सरळ येऊन तिथून आहे ना आता तुम्ही हां अच्छा अच्छा तुम्हाला हे दिसत आहे का हॉस्पिटल दिसत आहे का म्हणजे सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल अच्छा अच्छा अच्छा मग ते हॉस्पिटलकडून आहे ना सातशे मीटरच्या अंतरावर तुम्ही सातशे मीटर पुढं आला की राईटला र उजवीकडे वळा आणि तिथून सरळ येऊन डावीकडे वळल्यावर तुम्हाला गणेश मंदिर दिसेल गणेश मंदिराकडून तुम्ही जर सरळ आला सरळ आ येता येता तुम्हाला सरळ आला की तुम्हाला राजू किराणा स्टोअर म्हणून दिसेल राजू किराणा स्टोअरच्या लगतच एक एक मंदार टी स्टॉल आहे मंदार स्टी स्टॉलच्या नजीक आम मंदार टी स्टॉलच्या नजीक आम्ही थांबलो आहोत अच्छा तुम्ही आता जिथून आलात ना तिथून यू टनला आहे ते ओके म्हणजे यू टन घेऊन आम्ही सांगितलेल्या रस्त्यावर या अच्छा अच्छा तिथे म्हणजे कोणाला तुम्ही विचारा की मंदार टी स्टॉल कुठं आहे ते तुम्हाला सांगतील अच्छा कोण दिसत नाही आहे का तिथे एक काम करा पुढे सरळ या आता तुम्ही ते सा आजूबाजूला काय दिसत आहे तुम्हाला आता आजूबाजूला काय दिसत आहे अच्छा हे फिश ॲक्वॅरियमवाला दिसतो आहे का फिलिप्स इन फिश ॲक्वॅरियमवाला का अच्छा अच्छा मग तिथून आहे ना आल्फ शाळा दिसते का शाळा समोर अल्फान्सा स्कूल हां अल्फान्सा स्कूल जी आहे ना तिथून सरळ जर आला की नाही तुम्ही बरोबर तिथून सरळ या आणि तो असा म्हणजे यु टनचा रस्ता घेतला की नाही हां सरळ या अच्छा बरं आलात सरळ आता तुम्हाला दिसेल बघा तो मंदार टी स्टॉल हां मंदार स्टी स्टॉलजवळ आला हां तिथे मी बाहेर थांबलो आहे बघा रेड शर् रेड शर्ट घातला आहे मी ओके हां मीच आहे तो धन्यवाद